आपल्या भारतात खूप सारे डान्स नृत्याचे प्रकार आहे त्यातले क्लासिकल डान्स हे आठ प्रकारचे आहे पण मला जे आवडते ते सेमी क्लासिकल सेमी क्लासिकल म्हणजे आपल्या जे आहे पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही याचा संबंध येतो पारंपरिक आपण आपलं संस्कृती सोडायची नाही आणि आधुनिकता पण त्याच्यात आणायचे म्हणून सेमी क्लासिकल मला आवडतं तर या डान्समध्ये या नृत्यामध्ये जे आहे ते प्रेक्षकांच्या भावना जागृत करण्याची ताकत आहे तर ते अशा प्रकारे आहे की आपली जे डोळा आहे ते सगळ्यात महत्त्वाची म्हणजे डोळे ते आपलं भावभावना व्यक्त करण्याची एक महत्वाचं साधन आहे डोळे हे सगळ्यात महत्त्वाचे असले तरी आपल्या हातवारे हात आणि पायाची जी पोझिशन आहे ती सगळ्यात महत्त्वाची असते ते आपले आपले भाव व्यक्त करण्यासाठी हे आपलं शरीर नृत्यामध्ये आपल्याला टाकायचं असतं पण डोळे हे सगळ्यात महत्त्वाचे डोळ्यामुळे का होतं आपलं जे आपले जे राग शांत किंवा जेवढे रस आहे ते व्यक्त करण्याची जे साधन आहे ते डोळे आहे डोळ्यामध्ये आप मुळे आपण प्रेम राग सगळं काही व्यक्त करू शकतो